टपलवाडीला टपलवाडीबद्दल बोललो तर तिथं जाण्यास हे खूप लुप्त जागा आहे लुप्त जागेत आहे इथं जाण्यासठी आपल्याला नेरळवरून टॅक्सी पकडायला लागते टॅक्सी पकडून दहा किती पाच दहा किलोमीटर असेल रिक्षावाले जास्तीत जास्त तीस चाळीस रुपये घेतात तिथून पु तिथं पोचलो की आजूबाजूला निसर्ग खूप छान आहे पुढं धबधबा आहे छ धबधब्याचं एक ब लई भारी आहे की व जसं आपण दुसऱ्या धबधब्यांना जातो तिथं कशी भीती असती की वरतून काय पडेल दगड वगैरे अजून असं खूप काय पण त्या धबधब्याची बातच वेगळी इथं असं काहीच भीती नाही आहे वरतून पूर्ण स प्लेन जागा आहे असं एकदम पाणी खाली येतं आणि खा खाली खूप छान छोटीशी नदी आहे त्या नदीत आपण खेळू शकतो धबधब्याची मजा घेऊ शकतो असा एक हे होता अजून ज चारलोट लेकबद्दल बोललो तर वरती एक चारलोट लेकच्या वरती एक चांगला ब्रिज आहे तिथून आपल्याला खूप चांगला व्यू भेटतो त्या व्यूसाठी तिथं तर असे खूपच लोकं असतात माथेरानबद्दल बोललो तसं हे माहितीच असेल चारलोट लेकची अजून एक भारी बात तिथं आजूबाजूला अशी वडापाव किंवा पिज्जा चहा अशी याचे स्टॉल लावले आहेत आपण असं काही घेऊन खाता खाता असे चांगल्या निसर्गाची मजा येऊ शकतो व्यू बघू शकतो खूप चांगली चांगली हीच म मी बोलू इच्छितो धन्यवाद